महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र राज्याचा समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरा ह्या जतन करण्यामध्ये मराठी भाषेची फार मोठी योगदान लाभलेले आहे कोणतेही भाषा कोणतेही मातृभाषा ही व्यक्तीला लहानाची मोठी बनवत असते तिच्या भावना भाषेमध्ये मांडत असते ती म्हणजे भा मातृभाषा मराठी भाषेला फार मोठे स्थान या भारत देशाने दिलेले आहे व मराठी भाषेत हे सांस्कृतिक परंपरा अनेक रूढी ही फार जतन करत आलेली आहे मराठीतील सण गुढीपाडवा गणेश चतुर्दशी अशा या धार्मिक सणांमध्ये आपला एक धर्माचा व मराठीचा एक सुंदर असा दागिना आपण त्याला म्हणू शकतो हे सण आपण आत्ताही जतन करत आहोत सांस्कृतिक परंपरा आपण आत्ताही अशी जतनच करत आहोत शेती शेत्रामध्ये सुद्धा बैलपोळा असेल वेळा आमावस्या असेल वसंतपंचमी हे अशा क्षेत्रि शेत्रालगतच शेतीवर आधारितच या सणांना मराठी भाषेने स्थान दिलेले आहे आणि तीच परंपरा महाराष्ट्रातले लोक आजवर व्यवस्थितरित्या निभावत आहेत वसंतपंचमी असेल हा एक निसर्गावर आधारित असा सण आहे मराठी भाषेने महाराष्ट्र राज्याने प्रत्येक गोष्टीला कानाकोपऱ्याचा अभ्यास करूनच ती परंपरा ती रूढी आपल्यामध्ये रुजवली आहे महाराष्ट्राला महान असा संप्रदाय म्हणजे जो की वारकरी सांप्रदाय लाभलेला आहे आणि त्याची जी वारीची परंपरा राहिलेली आहे ती फार मोठी आहे मोठे मोठे संत त्या ठिकाणी आपल्या दिंड्या पताका पालखी घेऊन येतात व श्री विठ्ठलांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी चंद्रभागेतिरी जमतात मराठी भाषेमुळे आ आपण जर बोललो तर आपापसात झालेले त्याने संवाद जे होतात त्याने एक आपुलकीची भावना निर्माण होत असते मराठी भाषा ही फक्त भाषा नसून ती एक भावनांना मांडण्याची संधीच असे आपण म्हणतो आमच्या महाराष्ट्र राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जतन करण्यामध्ये मराठी भाषेला फार काही कष्ट लागलेले आहेत तिने खूप मेहनत केलेली आहे व मराठी भाषेने फार मोठे तिचे योगदान महाराष्ट्राच्या या परंपरेमध्ये लावलेले आहेत जर महाराष्ट्राच्या परंपरेमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीमधून महाराष्ट्राच्या या रूढी चालीमधून मराठीच काढून टाकलं तर काहीच शिल्लक राहणार नाही मराठीचा हात धरून अनेक लोक मोठे झालेले आहेत अनेक त्यामध्ये उद्योग असतील त्यामध्ये कवी असतील लेखकं असतील असे उद्योगी कवी लेखकं अनेक मोठ्या प्रमाणात या मराठी भाषेने आपल्याला दिलेले आहेत मराठी भाषेत अनेक अनेक असे संस्कार करणारी भाषा आहे असे म्हणतात की दिग्विजयी ही जन्मदा मराठी करी संस्कार अमृतापरी दिग्विजयी ही जन्मदा मराठी करी संस्कार अमृतापरी म्हणजे जिचा सदैव विजय होत असतो अशी दिग्विजयी ही मराठी भाषा जिचा कधी हार होत नाही शी ही मराठी भाषा ही अमृतासारखे संस्कार आपल्यावरती करत असते अशा या संस्कारामुळेच व्यक्ती संस्कारशील गुणवाण सद्गुणी बनतो तो म्हणजे आपापल्या मातृभाषेनेच महाराष्ट्राला लाभलेले हे मराठी भाषे मराठी भाषेचे हे ओज हे निरंतर महाराष्ट्रातील लोक टिकवत आहेत मराठी ही फक्त मराठी नसून ही एक महाराष्ट्रीय लोकांचा आत्मा आहे अशा महाराष्ट महाराष्ट्रातील लोक मराठी भाषेला दैवत समजतात आणि अशा या मराठीने महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जतन कर केली आहे जतन करून घेतली आहे रूढी परंपरा चाली रीती अनेक या मराठी भाषेने महाराष्ट्राला दिलेल्या आहेत आणि या महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्याची सं सु समृद्ध सांस्कृतिक परंपरा जतन करण्यामध्ये मराठी भाषेचे फार आणि फार मोठे योगदान या ठिकाणी लाभलेले आहेत